ज्यावेळेस आपण विचार करतो स्थानिक पातळीचा तर आपला काय म्हणतो एक प्रकारे प्रदेशानुसार जर भाषा हा भाषा ही बदलत जाते जसजसं आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात मराठी ही मातृभाषा बोलली जाते तर म मरा मराठीचा जर विचार केला तर मराठीचा सुद्धा प्रदेशानुसार भाषा ही बदलत जाते समजा काही ठिकाणी खानदेशी भाषा वापरली जाते काही ठिकाणी आपले नॉर्मल मराठी वापरली जाते समजा शहरातील मराठी वेगळी आहे नागपूरची मराठी वेगळी आहे असं प्रत्येक जिल्ह्यावाईज किंवा प्रत्येक एरियावाईज मराठी भाषाही वेगवेगळ्या टाईपची बोलली जाते आणि मराठी भाषेचा जर विचार केला तर मराठी भाषेत भाषा ही खूप समृद्ध खूप जुनी अशी भाषा आहे तर मराठी भाषेला खूप वर्षांचा इतिहास आहे तर मराठी भाषा ही साहित्य असेल कविता असेल कलात्मक अभिव्यक्तींचा इतर प्रकार अशा गोष्टीमुळे आपली मराठी भाषा ही खूप पुढं पुढं गेली आहे असं पुढं गेली आहे तर जवळ जवळ मराठी भाषे भाषेमध्ये खूप खूप मो कलाकारांचे ना कलाकारांचे नावच देखील असे एक प्रकारे मोठे झाले आहेत म्हणजेच उदाहरणार्थ समजा मराठी भाषेमुळे जर नाव मोठे झालेले बघितलं तर अशोक सरफ असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील अशा कलाकारांनी समजा नाटक असेल किंवा फिल्म्स असतील किंवा असे असे गोष्टींमध्येच आपलं मराठी भाषेमधून खूप मोठं नाव कमवलेलं आहे याच व्यतिरिक्त समजा साहित्य असतील कविता असतील काही बरेचसे कवी असतील काय ते मराठी भाषेतूनच गेलेले आहेत काय बरेचसे साहित्यिक असतील ते मराठी भाषेतूनच गेलेले आहेत बरं मोठमोठे लेखक देखील आपले मराठी भाषेतूनच पुढे गेलेले आहेत उदाहारणार्थ पु ल देशपांडे असतील यांनी यांनी बरंचसं काम हे लेखनामध्ये केलेलं आहे आपल्या लेखनातून खूप त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे पुस्तकं समजा विचार केला त श्यामची आई असेल अशा पुस्तके त्यांनी असे खूप सारे पुस्तके त्यांनी लिहिलेले आहेत आणि समजा आपण कविता सादर करतो किंवा अशा इतर गोष्टी आपण ज्यावेळी सादर करतो तर कवितेतून बरेचसे आपण भाव असतील किंवा ह्या अशा गोष्टी आपण प्रसिद्ध करत असतो कवितेमधून किंवा आपण लेखक लेखन करतो एखाद्या गोष्टीचा एक ठराविक गोष्टीवर आपण लेखन करत असतो लेखनातून आपल्या मनातील भावना असतील आपल्याला नक्की समोर काय पोचवायचं आहे ह्या गोष्टी आपण त्या लेखनातून पोचवू शकतो समजा आपल्याला समजा लेखन करायचं होतं मग कशाबद्दल लेखन करायचं समजा प्रेमपत्र लिहायचं असेल किंवा प्रेमाबद्दल थोडीशी कथा लिहायची असेल प्रेमाबद्दल थोडं फार लिहायचं असेल किंवा आणखी समजा प्रेमच नाही तर बाकीच्या गोष्टींबद्दल समजा आईवडिलांबद्दल लेखन असेल किंवा आईवडिलांवर केलेली कविता असेल प्रेमावर केलेली कविता असेल तरुण पिढीवर केलेली कविता असेल ह्या गोष्टी आपण मराठी साहित्यामध्ये आपण ठेवू शकतो याचं मराठी साहित्य म्हणून आपण याचा यूज करू शकतो मराठी हीच खूप मोठी आणि समृद्ध भाषा आहे याच्यातून खूप सारे खूप साऱ्या प्रकारांमध्ये या मराठी भाषेचा उपयोग हा होत असतो उदाहरणार्थ समजा की मराठी भाषेचा यूज कुठं होतो तर आपण म्हणजे आता समजा स्था स्थानिक स्थानिक गोष्टींमध्ये तर आपल्या स्थानिक भाषेचा म्हणजेच आपल्या मराठी भाषेचा आपल्या स्थानिक गोष्टींमध्ये हा बऱ्याच प्रकारे यूज होत असतो असं मला वाटतं